मोबाईल आणि टी व्हीसारखा एक मुलांवर खूप मानसिक परिणाम होतो आणि हे बघणं खूप बेकार आहे जास्त मोबाईलही नाही बघितले पाहिजे लेकरं कसे मोबाईल खूप बघतात सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी त्यांना कितीही रागवलं तरी ते ऐकत नाही सकाळ झाली की टी व्ही टी व्ही लावून बसून जातात सारखं सारखं बसून राहतात त्याच्यामुळे ही पाठीमध्ये दुखणं होते डोळ्यावरही असर होते त्याच्यामुळे लहानपणीच त्यांच्या डोळ्यांवर चष्मा वगैरे लागतो आणि हे तंत्र चांगले नाही राहत मोबाईल कसे आजकाल लेकरं फक्त मोबाईल मोबाईल बस मोबाईलवरच राहतात सकाळ झाली की मोबाईल जेवण करायचं आहे तर मोबाईल मोबाईल बस परेशान झाले आहे सगळे मोबाईलमुळे आणि मोबाईल घेतलं की टी व्हीवर राहतात टी व्ही एकसारखं बघणंही चांगलं नाही राहत लेकरांना कितीही रागवलं तरी ते ऐकत नाही सकाळी उठल्यावर टी व्ही जेवण करताना टी व्ही हातामध्ये मोबाईल हे सारखं सारखं त्यांचं चालू असते आणि त्याच्यामुळे त्यांचा मानसिक शारीरिक दोन दोघांवरही परिणाम होतो